स्वयंपाकघर आपलं आलं की तिथे साफसफाई हवी आणि मोरी किंवा संडासमध्ये पण आपल्या इकडे झुरळ आणि उंदीर होत असते तर उंदीर उंदराचा त्रास आणि धु झुरळाचा त्रास यांच्यापासून आपल्याला एकदम कंटाळवाणं वाटते तर आपण काय करतो उंदीर पकडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वापरतात म्हणजे कसं कधी दाबका किंवा पिंजरा वापरतो नाहीतर आपण मग औषध वगैरे टाकून त्याला नाहीसं करतो झुरळाचं पण तसंच आहे एखादी जे स्प्रे मिळतो त्यांना त्याने पण हटवू शकतो झुरळ आणि अशी दवाई आहे ते जे लक्ष्मण रेखा आहे ते पण आपण लक्ष्मण रेखा फाडू शकतो आणि झुरळ प पळवू शकतो आणि आणखी झुरळ आणि उंदीर मारण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केटमधून दवाया आणून त्याचा नायनाट करू शकतो